हा करियर ॲकेडमीमधून बोलत आहे कशाबद्दल इन्फॉर्मेशन तर ट्वेल्थ सायन्सला होतात तुम्ही ठीके त्यानंतर सी ई टी असेल आता तुमची सी ई टी जे डबलई सी ई टी पण दिली का मग इंजिनियरिंग वगैरेमध्ये काही इंटरेस्ट आहे का तुम्हाला आता जेडबलई जे डबलई आणि जेडबलई जे डबलई देणं इम्पॉर्टंट होतं आणि सी ई टीमध्ये मॅथ्स बायो आणि फिजिक्स मॅथ्स केमिस्ट्री आणि फिजिक्स हा एक त्याच्यामध्ये दोन हे आहे ना तर दोन्हीमध्ये जर तुम्ही इंजिनियरिंग करायचं असेल तुम्हाला तर आहेत बेस्ट कॉलेजेस अमरावतीला आहे राम मेघे कॉलेज आहे अमरावतीला ते छान आहे इन्सिट्युट आणि त्यानंतर जर ट्वेल्थनंतर इंजिनियरिंग पण छान आहे बी ई आहे त्याच्यामध्ये कॉम्प्यूटर कोर्स वेगवेगळं आहे त्याच्यामध्ये अजून ॲग्रिकल्चर पण करू शकता वादाफडे कॉलेज आहे यवतमाडला ॲग्रिकल्चर मला तरी वाटतंय इंजिनियरिंग केलं तर थोडंसं ते जॉब सिक्युरिटीमध्ये ते थोडंसं हे राहतं ना ॲग्रिकल्चरमध्ये थोडं सिक्युरिटी जास्त राहते कारण की गव्हर्नमेंट जॉब जास्त हा सब्जेक्ट जास्त आहे पण इंजिनियरिंगपेक्षा तर छानच आहे इंग्लिशमध्ये मॅथ्स जर कमजोर असेल तर इंजिनियरिंग करायलाच नाही पाहिजे ॲग्रिकल्चर बेस्ट आहे त्याच्यामध्ये पूर्ण बायोशी रिलेटेडच असतं पॅथोलॉजी ॲन्टोमॉलॉजी ॲग्रोनॉमी नाही हार्ड नाही आहे इझीच आहे ते आणि जर तुम्हाला बायोमध्ये जास्त इंटरेस्ट असेल तर तुम्ही मेडिकल कोर्सपण घेऊ शकता यवतमाडला आहे वादाफडे मारोतराव वादाफडे आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे श्री शिवाजी कॉलेज आहे अमरावतीला हे सगळे बेस्ट कॉलेज आहे